रेडिओचं जर विचार केला तर रेडिओमध्ये खूप सारं असं मराठीमध्ये नूज सांगितली जाते आणि न्यूज सांगितल्यानंतर खूप सारे असे गाणेसुद्धा मराठीमध्ये ऐकवले जाते टेलिव्हिजनमध्ये जर बघितलं तर टेलिव्हिजनमध्ये न्यूज पिच्चर आणि खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितली जाते आणि सिरियलसुद्धा सांगितली जाते टी व्हीवरती एक सिरियल सुरू आहे तुझ्यात मी ती सिरियलसुद्धा खूप छान दाखवत आहे आणि त्याच्यामध्ये त्या दोघांचाही सहभाग खूप छान दाखवलेला आहे मराठीमध्ये त्यांचे बोलण्याचं वर्णनसुद्धा खूप छान केलेलं आहे आणि त्याचा बॅकग्राऊंडसुद्धा खूप छान केलेला आहे मराठीमध्ये त्यांची स्किल आणि त्यांचं भाषण कौशल्यसुद्धा खूप छान आहे आणि मुद्रित माध्यमामध्ये जर विचार केला तर मुद्रित माध्यमामध्ये जर मराठीचा विचार केला तर खरोष्ट लिपी ब्राह्मीलिपी यांचासुद्धा खूप मराठी माध्यमामध्ये सहभाग आहे त्याच्या माध्यमामधूनच मराठीचा नि नी मराठीची निर्मिती झालेली आहे आणि मराठीची निर्मिती झाल्यामुळेच कुठे तरी मुद्रित माध्यमामध्ये मराठीचा भ मराठी भाषेचा वापरसुद्धा तयार झालेला आहे मराठीमध्ये खूप सारे असे आपण गाणेसुद्धा तयार केलेले आहे मराठी भाषेमध्ये खूप सारे असे पिच्चरसुद्धा तयार केलेले आहे ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे बेर्डेचा गंगाराम पिच्चरसुद्धा खूप प्रख्यात आहे मराठी पिच्चरमध्ये त्या गंगारामची जी स्टोरी आहे ती खूप छान बनवलेली आहे गंगाराम पिक्चरमध्ये अशोक लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जो सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये जी मराठीची जी स्किल त्यांनी यूज केलेली आहे ती स्किल खूप छान प्रकारे यूज करून त्याच्यामध्ये भर घातलेली आहे